महाराष्ट्र राज्य हे निसर्गसौंदर्याच्या दृष्टीने अत्यंत समृद्ध राज्य आहे आणि कोकण किनारपट्टी महाराष्ट्रामध्ये जे आहे त्याला अत्यंत निसर्गरम्य सुंदर अशी कोकण किनारपट्टी महाराष्ट्र राज्याला लाभलेली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र राज्याचं निसर्गसौंदर्य हे अजून जास्त खुललेलं आहे त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र असो किंवा अजून वेगवेगळ्या घाटमाथ्यावरसुद्धा धबधबे पावसामध्ये जे आपल्याला पाहायला मिळतात तर हे अत्यंत सुंदर असा मनोर मनोरम्य मनोहर देखावा आपल्याला पावसाळ्यामधे पाहायला मिळतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी हे धबधबे जे आहेत त्यांना लागूनच किंवा आसपासच्या परिसरामध्ये काही जंगले आहेत तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप छान अनुभव मिळतो एक निसर्गरम्य ठिकाणी आपल्याला पाहता येतं काही वाईल्डलाईफ सँक्चुरीज आहेत या जंगलांमध्ये किंवा जंगलांना लागून तर तिथेसुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पाहायला मिळतात प्राणी पक्षी प्रजाती पाहायला मिळतात आणि खूप खूप जास्त प्रमाणात महाराष्ट्राला निसर्गसौंदर्य लाभलेलं आहे त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य हे अत्यंत सुंदर असं राज्य आहे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याला भेट देणार असाल तर नक्कीच पावसामध्ये भेट देणार असाल तर धबधबे आणि तर वेळेलासुद्धा समुद्रकिनारे जंगलसफारी याचा आनंद तुम्ही नक्कीच घेऊ शकता आणि हे तुम्हाला खूप जास्त सुखावह ठरेल असं मला वाटतं